हॅलो परमीत डायव्हर ना हा मी महेश बोलतो मी केआपासून वाट पाहतो इथे तुम्ही कुठे आहे तुम्ही मेसेज केला की मी पोचले म्हणून पण काही दिसून नाही राहिले तुम्ही मी किती वेळेचा वाट पाहत आहे जवळपास अर्धापाऊण तास झाला तुम्ही एक्झॅक्ट आहे कुठे ते सांगा जवळची खूण सांगा म्हणजे मी तिथे येईल किंवा तुम्ही तिथे या मी या अहुजा बंधू किराणाजवळ उभा आहे बघा उजव्या साईडला तिथे या तुम्ही लवकरात लवकर या खूप उशीर झालेला आहे